हॅलो तुमचं फुलाच शॉप आहे ना मी इथे शाळेमध्ये काम करते ताई तर मला गुरु नानक जयंती आमच्या शाळेमध्येे साजरी करायची होती तर थोडंसं वेगवेगळ्या प्र प्रकारचे फुलं पाहिजे होते तर तू किती वाजता उघड असता मी किती वाजता तुमच्या शॉपला येऊ तर आम्हाला गुरु नानक जयंती साजरी करण्यासाठी डेकोरेशनचं काही पाहिजे होतं साहित्य आणि फुलं पण पाहिजे वेगवेगळ्या हेचे तर आहेत का तुमच्याकडे अवेलेबल शेवंतीचा हार असं फोटोसाठी जर पाहिजे असेल तर पिवळी शेवंतीचा हार कितीमध्ये पडेल

आणि गुलाबचं जर हार आम्ही ठरवला तर ओके आणि त्याला तुम्ही थोडंसं चमकी वेगेरे लावून थोडं डेकोरेशन करून देता का हाराला

ओके ओके आणि आणि जयंतीसाठी काही आमचे हे येणारे आहेतं पाहुणे मंडळी म्हणून आम्ही काही लोकांना इन्वा्हाईट केलं तर त्यांना गुच्छ वैगेरे पण द्यायचं त्यांचा सत्कार करायचा तर एक गुरु नानक जयंतीसाठी एक थो थोडा मोठा असा चांगला हार बनवा आणि सत्कारासाठी आहे ते थोडेसे नॉर्मल हार बनवा आ आणि काही गुच्छ पण बनवा गुच्छ कितीमध्ये पडेल समजा आमाला साधारणतः आणि मोठे गुच्छ कितीला आहेत

ठीक आहे ठीक आहे मी येऊन पाहून जाईल आणि त्या रेटनुसार मी हे करेल तुम्ही मला डिलेवरी देऊ शकता का म्हणजे तुम्ही

ओके ओके मी तुम्हाला तसा ॲड्रेस पाठवेल आ आणि टाईम पाठवेल त्या टाईमला येऊन तुम्ही डेकोरेशन करून द्या मला एक दहा मोठे गुच्छ दहा छोटे गुच्छ आणि एक गुलाबाच हार आणि डेकोरेशनचं तुमचं जे काही साहित्य आहे ते पाठवा मी जे तुमचं बिल होईल ते तुमच्या डिलेवरी बॉय जवळ पाठवून देईल ओके थँक्यू हां